हो आहे ना कोणती आपल्याला गाडी आहे आहे कधी जायचं जाऊच ना कोण्या मार्गे जायचं आहे नांदेड का परभणी नांदेड आठशे पडते आणि परभणी साडेनऊशे पडते पंधरा रुपये किलोमिटरनं जाऊ ए स्सी ॲव्हेलेबल आहे नाही अंतर पण लांब व्हायले नॉन ए सी नाही नं ए सी लावावाच लागतो आहे आम्हाला हो ठीक आहे हो हो ठीक आहे भाडं पंधरा रुपये किलोमिटरनं कमी होत नाही डिजेल वगैरे महागलं आयी आमची पण मजुरी बघा नं टाका नं त्यात किती वेळ किती टाईम होतो आहे बघा दोन दिवस चालले आमचे तुम्ही कमी कशात तुम्ही कमी द्यायलेन बर या आपण बोलूचा कायतरी कमी करूचा त्या शाळेवर या आपल्या